हॅलो हा कोण हा सर बोला ना

कशाचा म्हणजे कुठला बिजनेस करणार आहे तुम्ही अच्छा हा ठीक आहे लोनचे तुम्हाला डॉक्युमेंट्स लावावे लागतील तुमचं बँक अकाऊंट बँक स्टेटमेंट वगैरे सर्व लागेल सर त्यामध्ये आयडी प्रूफ व पॅन कार्ड त्याच्यानंतर आपलं हे बाकीचे डॉक्युमेंट्स पण लागतील सर्व

सर दोन लाख रुपये तर नाही मिळणार पण मी ट्राय करेन तसं मे बी कारण मी माझ्याकडनं दीडमध्ये म्हणजे बँकेकडून दीड लाख तुम्हाला मिळून जातील पण मे बी पॉसिबल झालं तेवढं दोन लाखपर्यंत तर देईल माझ्याकडनं ट्राय होईल तेवढा तुम्हाला आठ दिवसामध्ये नाही मिळणार निअरली पंधरा ते वीस दिवस लागतील तुम्हाला म्हणजे एक महिना धरून चला मी होईल तेवढ्या लवकर पॉसिबल करते तुम्हाला देण्याचं मे बी पंधरा दिवस तरी लागतीलच कारण बाकीचे डॉक्युमेंटस वगैरे मला सर्व बघावं लागतं ना सर तुमचं आयडी प्रूफ हे ते हा मी तसं तर ट्राय करते पण माझ्यावर डिपेंड नसते ना बाकीचे लोक बाकी मला पण वही दाखवायला लागते ना सर स्टेटमेंट बँक बघावं लागतं सर्व व्यवस्थित बघून घ्यावं लागतं नं त्याच्यानंतर तुम्हाला लोन भेटेल सर कारण आम्हा आमच्यावर पण वरून जबाबदारी दिलेली असते ना की तुम्ही असं कसं केलं म्हणून तुम्ही आपल्या बँकेचं अकाऊंट आहे का तुमच्याकडे काढलेलं हा तर मग तुम्हाला आधी अकाऊंट ओपन करावं लागेल त्याच्यामध्ये तुम्ही सेव्हिंग अकाऊंट कराल तर त्यामध्ये मे बी हजार रुपये तुम्हाला ऑलरेडी डिपॉझिट ठेवावं लागेल हा नीट तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन याल उद्याच्या उद्या तुम्ही तुम्हाला तेवढं लवकर अकाऊंट ओपन करून घ्या त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करू हा चालेल आल्यानंतर मला आधी आल्यानंतर मला भेटून घ्याल बँकमध्ये हा ठीक आहे थॅंक यू हा ठीक आहे ओके